मी गाण्यामध्ये डायनमिक फ्रीझिंग आणि इंटरप्रेशन्सचा उपयोग केलेला आहे याचंच समायस करत असताना मला सुरवातीला लई प्रॉब्लम आलेली आहे पण त्या प्रॉब्लममधून मला सराव कलावा करावा लागरो आणि प्रॅक्टिस आणि सरावानी मी आत्ता पक्के झालेलो आहे